हॅलो हां बोला ना हां बोला हो म्हणजे एन आर आय बोलत आहे का तुम्ही

कसं आहे अच्छा कसं हे बघा बेसिकली तुम्ही कुठल्या राज्यात गेला जिथं तुम्हाला गरीबी वाटली

उत्तर प्रदेशमध्ये हां बिहार हो तर तिथे तर पर्टिक्युलर म्हणजे काही मोजक्या ठिकाणी ज ते आहेच आहेत गरीबी आहेच आहेत आता गरीबी म्हणजे गरीबी नसते म्हणजे आता त्यावेळेस कसं आहे तिथे त्या जागेमध्ये गोष्टी पोहचू नाही शकत ना सर त्याच्यामुळे तिथे गरीबी असते आता जिथे रस्ता होईल ना हां

आता हे बघा तुम्हीच बघू शकता तुम्ही फ फक्त बेसिकली मुंबईमध्ये आला तर तुम्हाला किती कित्तीतरी जातीचे कित्तीतरी जातीचे लोकं दिसतील तुम्हाला असं नाही की आता गरीबीपासनं पण सुरवात होते सर इथे म्हणजे इथे छोटासा छोटा कामगार पण इथे झाडू मारणारा पण वेगवेगळ्या जातीचे असतात मराठी माणसांपासनं घेऊ ते तुम्ही यू पी बिहार कुठली पण माणसं बघा सगळी आहेत मुंबईमध्ये मुंबई सोडा आता तुम्ही छोट्या छोट्याशा म्हणजे ठाणे जिल्ह्यात या कुठे पण या तुम्हाला वेगवेगळ्या जाती दिसतील तुम्ही गुजराती भय्या सगळी सगळी इथे आलेली आहेत आता कास्ट सिस्टिममध्ये नाही बघता येणार पण जसा हं हं हे बघा हे बघा कास्ट सिस्टिमबद्दल नाही म्हणता येणार कास्ट सिस्टिमबद्दल नाही म्हणता येणार तुम्हाला पण इथे जर सर्वकाही डिपेंड असतं ना तर तुमच्या म्हणजे तुम्ही काय कमावता त्याच्यावर असतं सगळं डिपेंड सर आता हे म्हणजे तुम्ही किती कमावता तर तुम्हाला इथे जिथे तुम्ही राहता ज्या लोकॅलिटीमध्ये राहता तिथे पण तुम्हाला जिथे आता तुम्ही एव्हाना घर भाडं असेल तिथे तुमचं पाणी बिल असेल काय काय कित्तीतरी प्रकारची बिलं भरावी लागतात सर आणि दहा हजार रुपयात तुम्हाला म्हणजे एवढं काही जमणार कोणाला नाही जमणार सर तर तुमचे दहा हजारातून सहा हजार तर तुमची बिलांमधेच जात असतील महिन्यातले तर तुम्ही खायला किती म्हणजे तुम्ही तुमच्या पोटाला किती म्हणा ती गरीबीच असणार ना कितीही म्हटलं तरी ती गरीबीच हो हे बघा गरीबी तर इ कॅल्क्युलेशन तर करता नाही येणार की इतकीच गरीबी आहे म्हणून प्रत्येकजण कमवतो प्रत्येकजण आपापलं पोटा सं पोटासाठीच कमावतो एका एका घरातली लहा म्हणजे अठरा वर्षापासूनची पोरं पण जातात तर ती तुम्ही टेलिकॉलिंगमध्ये म्हणा कुठेही म्हणा ती सगळीकडे जॉब करायला रेडी असतात का तर दोन पैसे घरात यावे म्हणून तुम्हाला आता गरीबीबद्दल म्हणता येणार नाही तर प्रत्येकाचं जसं राहणीमान असेल त्याच्यावर पण तुम्ही ठरवू शकता हो तेच ठीक आहे चालेल चालेल सर थँक्यू वेलकम